हॅलो हां झोमॅटो ना हो परांजपे बोलत आहे अहो आत्ता एक जरा प्रॉब्लेम झाला मी तुमच्याकडे एक ऑर्डर दिली होती बघा अयोध्या हॉटेलमधून मंचुरियन राईस मागवला होता हां तर प्रॉब्लेम काय झाला आहे सांगते थांबा हॅलो तुम्ही ते तोच बोलताय ना म्हणजे तोच माणूस हां हां हां नाही नाही नाही काय झालं सांगते होते त्याच्याचसाठी तुम्ही ऑन द वे असाल तर जरा थांबा काय प्रॉब्लेम झाला आहे मी चुकून गडबडीत ती ऑर्डर दिली तुम्हाला म्हणजे झोमॅटोवरनं बुक केली पण चुकून मी माझाच पत्ता लिहिला आहे हां आणि मग ते आता दक्षिण शिवाजीनगर संजीवन हॉस्पिटलच्या शेजारी सांगली असा पत्ता पडला आहे पण तिथे नाही ऑर्डर पोचवायची आहे ऑर्डरीसाठी मी तुम्हाला दुसरा पत्ता देते पाचशे सत्तावन्न गणपतीपेठ सांगली हां हां हो चालेल म्हणजे आता काही नाही थोडक्यात तुम्ही अयोध्या हॉटेलमधून ती डिलिव्हरी माझ्या घरी जे आणून देणार होतात कारण तुमचा डिलिव्हरीचा पत्ता तो आहे ना तर तिथे न देता तुम्ही हां बरोबर गणपतीपेठेत ती ऑर्डर पोचवायची आहे हो हो निघालायत का निघताय हां ठीक आहे दहा हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कारण इथे उगाच याल आणि मग सगळा गोंधळ होईल मग ते मला खरं सांगू का माझ्या एंडला तो पत्ता आता बदलता येत नाही आहे तो नेहमीचा माझा असल्यामुळे तो तसाच पडलाय प्लीज तुम्ही तेवढं बदलून घ्या आणि गणपतीपेठेत ते डिलिव्हरी द्या येस येस ओके बाकी सगळं तसंच अयोध्यामधूनच उचलायचं आहे आणि गणपतीपेठेतच द्यायचं येस ओके थँक्यू